माझ्यासाठी तसं बघितलं सर्वात आकर्षक ग्रह म्हणजे शनी आहे शनी ग्रहाविषयी जाणून घेतल्यापासून मी तो नेहमीच विसर मग झालो आहोत कारण त्याचे अद्वितीय कडे हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे शनीच्या काड्यांनी निर्मिती आणि त्यांची रचना मला नेहमीच मोहवते हे कडे बर्फ धूळ आणि खडकांच्या तुकड्यांनी बनलेले आहेत दूर बिनातून पाहिल्यास ते कडे खूपच सुंदर आणि अद्भुत दिसतात शनिग्रहाच्या या कड्यांची रुंदी अठ्ठावीस लाख किलोमीटरपेक्षा अधिक आहे परंतु त्यांची जाडी केवळ काही मीटर आहे ही अद्वितीय रचना त्याला इतर ग्रहांपासून वेगळा करतो आणि त्याच्या आकर्षणामध्ये भर घातला जातो शनिग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अनेक चंद्र शनीच्या जवळपास ऐंशीहून अधिक ज्ञात चंद्र आहेत आणि प्रत्येक चंद्राचा स्वतःचा वेगळा वर्ण आहे यातील सर्वात प्रसिद्ध चंद्र म्हणजे टायटन जो आपल्या घनवायुमंडळासाठी ओळखला जातो टायटन हा एकमेव चंद्र आहे ज्यावर गडगडाट पाऊस आणि सरोवर आहे पण ते पाण्याचे नाही तर मिथेन आणि इथेनेसचे आहे शनिग्रहाचे आणखी एक रहस्यमय वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या षटकोनी आकाराचा वादळ ते उत्तरेकडील धृवावर उ उढाडतो हे वादळ साधारणतः तीस हजार किलोमीटर व्यासाचे आहे आणि ते शतकानुशतके सुरू आहे या षटकोनी आकाराचे वादळ कसे आणि का तयार झाले हे अजूनही शास्त्रकारांसाठी एक गूढ आहे शनिग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो सूर्यापासून सहावा ग्रह आहे आणि आपल्या सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे त्याच्या आकार काड्यांची आकर्षकता आणि त्यांच्या चंद्रामुळे शनी मला नेहमीच आकर्षित करतो यामुळे शनिग्रहाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि त्याच्या साहसांच्या शोध घेण्यासाठी मी सदैव उत्सुक आहे शनिग्रहाच्या या अद्वितीय वैशिष्ट्यामुळे ते माझ्या आवडत्या ग्रहापैकी एक आहे आणि त्याबद्दल अभ्यास खूप चांगला मी केला आहे